भाज्या आणि फळांच्या चांगल्या वाढीसाठी आम्ही त्यांना योग्य प्रकारे खतांचा वापर करतो पण रासायनिक खत नाही हं वापरत आम्ही सेंद्रिय खते घालतो त्याच्यामध्ये सेंद्रिय खते घातल्यामुळं झाडं जोमानं तर वाढतात आणि फळे सुद्धा चांगली येतात आजकाल नवीन तंत्र बाजारात आलेलं आहे की नवीन आधुनिक पद्धतीची रसायनं वापरली की झाडांची वाढ मोठ्ठी होती एक इंजेक्शन दिलं की आज लहान असणारा कोबी उद्या मोठ्ठाच्या मोठ्ठा होतो ही नवीन तंत्र आम्ही वापरत नाही नवीन तंत्र वापरल्यामुळं त्याचा आपल्या शरीरावर परिणाम होतो भाज्या फळे ही नैसर्गिकच वाढलेली बरी असतात पूर्वीच्या काळी ज्या पालेभाज्या होत्या जी फळं होती ती चविष्ट चवदार आणि जीवनसत्वयुक्त होती पण आजकालच्या नवीन तंत्रज्ञानामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे जीवनसत्त्व दिली जातात फळभाजांना पालेभाजांना त्याचा आपल्या शरीरावर वाईट परिणाम होतो म्हणून आम्ही भाज्या फळं या झाडांना सेंद्रिय खतेच वापरतो आणि सेंद्रिय पद्धतीनेच सेंद्रिय खतांचा वापर करूनच फळभाज्या पालेभाज्या पिकवतो धन्यवाद